एक लाख पन्नास हजार चारशे तीस दोन लाख तीस हजार चारशे नव्वद पाच लाख नऊ हजार चारशे आठ तीन लाख चाळीस हजार चारशे नऊ पाच लाख नऊ हजार आठशे चाळीस